पुस्तकांव्यतिरिक्त वाचन म्हटलं तर सध्यातरी माझं काही फार होत नाही आहे पण आत्तापर्यंत प्रामुख्याने आठवतो आहे तो एक मी वाचलेला जुना ब्लॉग ए बी पी माझा या न्यू न्यूज चॅनलच्या वेबसाइटवरती हा ब्लॉग होता अंबर कर्वे यांनी तो लिहिला होता अंबर कर्वे ते तेव्हा पत्रकारी ता क्षेत्रामध्ये काम करत होते त्यांचा तो फूड ब्लॉग असायचा तेव्हा तर त्यामध्ये ते त्यांचे दोन ब्लॉग्स मला प्रामुख्याने आठवत आहेत त्यातला एक होता तो म्हणजे पुण्यातील सर्वात पहिली मिसळ आता पुणे आणि मिसळ हा विषय सर्वांनाच माहिती आहे किती घनिष्ट संबंध आहे दोन गोष्टींचा पण पुण्यातली पहिली मिसळ सर्वात पहिली कोणती आणि केव्हा सुरु झाली ह्यावर त्यांनी सखोल माहिती मन त्या ब्लॉगमधून दिलेली होती वैद्य उपहारगृह असं जे ठिकाणाचं नाव आहे आजही ते ठिकाण आपण पुण्यामध्ये पाहू शकतो सुमारे एकशे सहा वर्ष झालेली आहेत आज त्या ठिकाणाला त्यांचा अजून एक दुसरा ब्लॉग मला जो आठवतो आहे तो तो प्रामुख्याने मला जास्त महत्त्वाचा वाटलेला कारण त्याच्यामध्ये त्याची जे लिहिलं होतं की आपण रस्त्यावरील सँडविचेस वगैरे म्हणजे जे प्रम किंवा इतरही कोणते पदार्थ आहे म्हणजे बटर आपण वापरलेलं पाहतो ते बटर खरंच शुद्ध आहे का जर ते मग शुद्ध असेल तर तर त्यांना एवम् रस्त्यावर विकत असताना एवढ्या सहज कसं काय ते परवडतं का त्यामध्ये कोणते घटक आहेत आणि त्याचा आरोग्यावर आपल्या नेमका कोणता परिणाम होऊ शकतो त्यामुळे आपण शक्यतो तिथे वापरणं कसं टाळायला हवं याब याबद्दल त्यांनी सखोल मार्गदर्शन केलेलं होतं